नागपूर जिल्ह्यातील मुख्य कृषिउत्पादन म्हणजे कापूस तांदुळ ज्वार केश गहू मिरची संत्रे आदि आहेत आधीचे लोक बैलाच्या मदतीने नांगरण करत होते आधी खेती धलद्वारा जोतले जात होते पण आता नवे नवय उपकरणं आले आहेत आता खेती टॅक्टरद्वारा जोतले जातात तर त्यात खेती करणे खूप सोपे झाले आहे अणि वेळेची पण बचत होते शेतीमंदी पाणी टाकणं मोटरद्वारा सोपी झाले आहेत आता विहिऱ्यामधून मोटर लावून शेतीत पाणी टाकले जातात किंवा बोरवेल लावून पाणी शेतीमंदी टाकले जातात त्यात ते खूप सोपी झालेले आहे आणि शेती करणं पण खूप सोपी झाले आहेत